आमच्या महाराष्ट्रामध्ये सकाळी उठणे छान मस्त उठणे सडा टाकणे रांगोळी टाकणे सकाळी उठल्याच्या नंतर अंघोळी करणे अंघोळी झाल्याच्या नंतर दिवाबत्ती करण आपलं देव धुणे पूजा वगैरे करणे छान फुलं वगैरे आणते अम्मी पूजा करते आणि प सगळ्या सणाला याला सकाळी स सकाळीस उठून सकाळीच रांगोळी टाकून सगळं करून सणाच्या दिवशी पण अम्मी पूजा वगैरे करते छान साडी लावते आमच्या महाराष्ट्रामध्ये स्त्रीला खूप महत्त्व दिल्या जाते कारण की ती अशी छान साडी वगैरे लावते मंगळसूत्र घालते बांगड्या जोडवी बिछवे कुंकू टिकली सगळं आमच्याच महाराष्ट्रातल्या स्त्रियांला आवडते आणि आम्ही पण तसं सणाला पण दिवाळीला पण छान उत्सव राहते तर आम्ही पण नवीन साडी मंगळसूत्र दागिने वगैरे सगळंच लावून आम्ही छान एकत्र येऊन पूजा वगैरे सगळंच करत असतो दसऱ्याला जिवाळीला आणि तीळसंक्रांतीला पण छान आम्ही दागिने लावून आम्ही वाण वाटते ए त्या घरी जाते आणि वाणाला पण आम्ही इकडेतिकडे जाऊन छान आपल्या न नवऱ्यांची नावं घेऊन आम्ही सगळं हे करत असते आ जात असते सणाला